भारतातले सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळ म्हटलं म्हणजे जसं की क्रिकेट मॅच क्रिकेट मॅच हे नॅशनल लेव्हलवर अजून इंटरनॅशनल लेव्हलवरही खेळले जातात जसं की देश विदेशातील मॅच ज्या आहेत त्या पण भारतात होतात आणि जसं की कबड्डी आहे बॉक्सिंग आहे अशा सगळेही खेळ भारतात होतात जसं की धावणे आहे इंग्रजी मध्ये शाळेत त्याला रनिंग असं म्हणते तर देशातले सगळ्यात सुप्रसिद्ध खेळाडू जसं म्हटलं तर एक आपला सचिन तेंडुलकर आहे अजून राहुल द्रविड आहे आणि धावण्याच्या ह्याच्यात जर म्हटलं तर आपली पी टी उषा आहे मिल्खा सिंग आहे आणि बॉक्सिंगच्या ह्याच्यात म्हटलं तर आपली गीता फोगाट आहे बबीता फोगाट आहे असे काही पुष्कळ सारे असे